आमच्या भागात जे म्हणजे संस्था आहे त्यात विविध प्रकारच्या संस्था आहे म्हणजे त्यांना अन्न जेवण वगैरे देतात आणखी वेगवेगळ्या म्हणजे अशी हे पण करतात सपोर्ट करतात आणि जिथे फिज् जास्त आहे तिथे म्हणजे कमी फिज् काय असं जाऊ शकेल अशा विविध पण ते करून देतात म्हणजे खूप सपोर्ट करतात लोक आणखी आमची जी संस्था आहे ती खूप छान आहे आणखी म्हणजे असं विविध कार्य करतो आम्ही आणखी मग छान असं वाटते आम्हाला पण आणि लोक पण खूप सपोर्ट करतात लोक आम्हाला जिथे म्हणजे जायचं असेल फिज् वगैरे जास्त तिथे पण म्हणजे जायचं असा आधार देतात